आम्ही हप्त्या हप्त्याचा बाजार बाजार आम्ही म्हणतो हप्ता भरला की बाजार बाजार एक दिवस येतात पण आम्ही मग बाजारात जातो आणि खरेदी करतो आमच्या आमच्या इकडे म्हणजे बाजारात वगैरे तर भरत नाही ना खेड्या गावामध्ये पण आम्हाला ए दुसऱ्याच गावाला जावं लागतो असं झालं की केळझरला झालो कान्होलीबाराला झालो असं आम्ही बाहेर गावी बाजारात जात असतो आम्ही बाजार घेतो मग घेतो आणि लेकराला खाऊ वगैरे घेतो आम्ही आठ दिवस शेतामध्ये शेतामध्ये काम करत असतो लोकाकडले मग तिकडं पैसे भेटतात आम्हाला मग आम्ही त्यांचा हप्त्याचा आपण बाजार घरी लावूनच ठेवतो म्हणजे पोरांना डब्यावर वगैरे स भाजी वगैरे द्यावं लागतं आपलं आपण पण कामाला जातो तर आपल्याला पण डबे वगैरे वगे डब्यावर भाजी न्यावं लागतं म्हणून हा बाजार भरतात आपण घरी टमाटरबी टमाटर वगैरे भाजी पूर्णच भाजीपाला घरी आपण लावून ठेवतो मन् बाजारात गेल्यावर किती यात्रा राहते इथला माग भाजीपाला असून सुद्धा लोक खाणं काही टाळत नाही कारणकी आपण खाऊ तर आपण खाऊ तर समोर